मी मा स्वतःला तंदुरुस्त ठेवायसाठी धावायची प्रॅक्टिस करतो सकाळी सकाळी जॉगिंग जे राहते ते आणि फक्त तेवढा नाही तर मी व्यायाम करतो आणि योगाबी करतो आज दिवसभरात जसे आमचे मैदानाचे खेळ आहे जसे मित्रांसोबत क्रिकेट खेळतो कबड्डी खेळतो फुटबॉल खेळतो खो खो खेळतो फक्त मग त्याच्याबाद जशी रात्र झाली आमच्या जेवण वगैरे सभ झाला तर जसा जेवण झाला तसे मग आम्ही रात्रीला असेच जॉगिंगसाठी जातो रात्रीला जॉगिंगसाठी जाऊन मस्त असे तो अर्धा एक तास फिरून मग आम्ही मग इकडे परत येतो घरी वापस येतो मग त्याच्यानंतर थोडासा असे बसून राहतो चांगला शांत श्वास घेतो बसून जातो अन त्याच्यानं बादमध्ये मग झोपायची तयारी करतो तर ह्या सर्व गोष्टीमुळं आमचं जे शरीर आहे ते तंदुरुस्त राहते